शार्क शार्क टॅन्क हा टी व्ही शो म्हणजे मोठे उद्योजक या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक गुंतवणूक करतात आणि त्यांना भागीदारी किंवा टक्केदारी मिळवण्यासाठी या व्यवसायामध्ये उद्योजक पैसे गुंतवणूक करतात तसेच वेगवेगळे शो प्रवाहित करण्यासाठी त्यांना भागीदारी टक्केवारी मिळवण्यासाठी असे मोठे उद्योजक पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करतात